हॅलो हो मी क काकू बोलत आहे मी काय म्हटलं मला महाराष्ट्रातले प्रसिद्ध स्थळं बघायचे आहे तर तू कधी दाखवू शकते

तर कधी नेऊ शकते मला दिवस सांग टायमिंग दिवस तारीख बरं

हां हां हां

चालेल हां हां हां

हां हां बरं अजून अजून म्हटलं अजून कोणती स्थळं आहेत बरं दीक्षाभूमीला काय आहे तिथे हां हां हां हां हो का तिथे मी असं ऐकलं आहे ना की बुद्धाच्या हे ठेवून आहे म्हणून

त्याच्या अस्थीचं दर्शन होऊ शकते का आपल्याला गेलं तर

हां हां हो का हां हां हां बरं ठीक हो हो हो